तुम्ही नर्मदा परिक्रमा केलेली आहे तर त्याविषयीचा अनुभव सांगा नमस्कार मी नर्मदा पारिक्रमा केली म्हणजे एकतर प्रतिभा चितळें ऑडिओ ऐकून त्याच्यामुळे मी इतकी संमोहित झाले की मला वाटलं आपण आता परिक्रमा केलीच पाहिजे आणि दोन हजार एकवीसला दिवाळीनंतर मी परिक्रमा ओंकारेश्ववरून उचलली परिक्रमा उचलली असं म्हणतात त्याला परिक्रमा जी सुरू केली तिथून संकल्प केला मी पायी परिक्रमेचा आणि तिथल्या म्हणजे मध्यप्रदेश आणि गुजरात ह्या दोन राज्यातून नर्मदा मैया वाहते तिला मैया म्हटलं जातं तिथल्या लोकांची ती जीवनदायिनी आहे मोक्षदायिनी आहे तिच्याविषयी खूप श्रद्धा आहे त्या लोकांची ते तिला नदी म्हणत नाहीत ते तिला आपली आई समजतात आणि तिची परिक्रमा करणाऱ्यांचं तिथल्या स्थानिक लोकांना खूप म्हणजे त्यांना त्या परिक्रमा करणाऱ्यांविषयी खूप श्रद्धा खूप आदर असतो ते खूप तुमचं म्हणजे आपल्या घरी कोण तरी खूप मोठा कोणतरी साधू महान व्यक्ती आली असं आदरातिथ्य खूप करतात ते आपलं खूप आदरातिथ्य करतात ते त्यांच्या मनात नर्मदा मैयाविषयी खूप श्रद्धा आहे आणि त्यांची परिस्थिती तितथल्या लोकांची नसली तरी सुद्धा ते तुमचं आगत स्वागत तुमचं जेवण खाण तुम्हाला राहायला जागा करून देणं हे खूप प्रेमाने करतात आपल्याकडे कोणी असा अनोळखी माणूस आला तर आपण नाही करणार त्याचा एवढा आदरातिथ्य पण तिथे ते शिकायला मिळालं मला की मैयाच्या किनाऱ्यावर खूप लोकांना प्रेम आहे तिथल्या लोकांना तर मला करावी वाटली म्हणजे मी यूट्यूबवरून खूप सारे व्हिडिओ पाहिले होते आणि वाटलं की होऊन जाईल आपली पण तेवढी सोपी नाही आहे ती खूप कठीण आहे मैया तुमच्या खूप परीक्षा घेते तुमच्या पायाला फोड येतात चालून तुमचे पाय दुखतात कोण पडतं कोणाचं हाड मोडतं कोण मध्यातून परत जातात कारण मग तुमची तेवढी मानसिक तयारी चांगली पाहिजे त्याच्यासाठी जी काय काय वेळेला खूप आपली असं वाटतं की नाही आता आपल्याला होणारा आपण परत जाऊया ह्या सगळ्या परीक्षा मैया घेत असते आपल्या आणि त्यातून तुम्हाला तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून नर्मदा मैयावर पूर्ण विश्वास ठेवूनच तुम्हाला चालायचं असतं आणि ती तुम्हाला कधीही अंतर देत नाही तिच्यावर तुम्ही जेव्हा पूर्ण विश्वास टाकता सतत तुम्ही तिचं नामस्मरण करत जेव्हा जाता तेव्हा ती तुम्हाला हाताला धरून चालवते ती सतत तुमच्याबरोबर असते फक्त तुमचं मानस तुमचं शारीरिक हे तर पाहिजेच त्याच्यासाठी पण मानसिकता सुद्धा तुमची पाहिजे की बाबा आता नाही मला होत आहे मी नाही करू शकणार असा विचार तुमच्या डोक्यात कधीही आला नाही पाहिजे मैया माझ्याकडून हे करून घेणार आहे हा जेव्हा तुमच्या विचार सतत डोक्यात राहील तेव्हाच ती तुमची परिक्रमा होते आणि तिथले स्थानिक आश्रम बरेच आहेत मैयाच्या किनारी बरेच आश्रम आहेत तिथे तुमची राहायची जेवायची सोय होते तुम्ही राहू शकता तिथे तुम्ही समजा आजारी पडलात तर त्या आश्रमातले लोक तुम्हाला डॉक्टरांकडे नेतील तुमचं औषधपाणी करतील तुम्हाला अगदीच होत नसेल तर ते म्हणतात तुम्ही परिक्रमा सोडून जाऊ नका तुम्ही इथे रहा पाहिजे तर तुम्ही थोडंफार वाहनाने परिक्रमा करा पण ती पूर्ण करून जा अशी मध्येच सोडून वगैरे जाऊ नका तुम्ही परिक्रमा असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते योग्य आहे तुम्ही एक मोठा संकल्प जेव्हा करता तेव्हा तुम्ही पूर्ण मानसिक तयारी तुमची करूनच आलं पाहिजे शारीरिक तयारी हळूहळू होत जाते ती रोज तुम्हाला जवळजवळ छत्तीसशे किलोमीटरची ती परिक्रमा आहे तर रोज तुम्हाला थोडं सुरुवातीला तुम्ही आठ दहा किलोमीटर चाला मग पंधरा वीस किलोमीटर चाला तसे वेगवेगळे आश्रम असतात आपल्याला सकाळी उठल्यावर माहीत नसतं आपण दुपारी जेवणार कुठे आहोत आणि संध्याकाळी आपण कुठे राहणार आहोत पण ही सगळी सोय आपली मैयाने केलेली असते ती सतत आपल्याबरोबर असते आपल्या घरी आपण जेव्हा असतो तेव्हा रात्री झोपताना आता उद्या सकाळी नाश्त्याला आपण काय करायचे मग जेवायला काय करायचं आहे मग ही भाजी ह्याला आवडत नाही ती भाजी केली तर तो खाणार नाही हे विचार असतात आपल्या डोक्यात पण तिथे गेल्यावर हे काहीही विचार आपल्या डोक्यात येत नाहीत आपण संपूर्णपणे मैयाच्या स्वाधीन आपल्याला करायचं आणि मैया आपलं बोट धरून आपल्याला चालवते मैया पूर्ण करून घेते आपली परिक्रमा तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा

काय म्हणू मैयाविषयी खूप खूप खूप तऱ्हेचे अनुभव खूप सुखद अनुभव असतात त्याच्यात म्हणजे आपण कित्येक लोक असं म्हणतात की अरे आपल्याला दोन तीन दिवस झाले भातच मिळाला नाही नुसती रोटीच मिळते आहे लगेच पुढच्या आश्रमात तुम्हाला भात मिळेल असं म्हणजे इच्छापुरती असं म्हणतात तिथे की आपण केली परिक्रमा परिक्रमेचं महत्त्व म्हणजे मार्कंडेय ऋषिंनीजी सुरू केलेली आहे कैक हजारो वर्षांपूर्वी ती मार्कंडेय ऋषींनी सुरुवात केलेली नर्मदा परिक्रमेची नर्मदा ही शंकरची मुलगी म्हटलं जातं आणि नर्मदेचा प्रत्येक कंकर हा शंकर म्हटला जातो म्हणजे त्यातला कुठलाही नर्मदेतला तुम्ही खडा उचललात तर त्याचं तुम्हाला शिवलिंग म्हणून तुम्ही ते स्थापन करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही संस्कार करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट त्याची पूजा करू शकता अशी तिथे मान्यता आहे नर्मदा का हर कंकर शंकर होत आहे असं म्हणतात आणि तुम्हाला कुठेही रस्त्यात काही अडचण आली तुम्हाला रस्ता सापडत नाही आहे किंवा तुम्ही रस्ता चुकलात असं वाटत आहे तुम्हाला तर तुम्ही एक दोनदा जोरात नर्मदे हर नर्मदे हर केलं की कोणतरी तुम्हाला वाट दाखवायला येतो असा अनुभव प्रत्येकाला येतो आणि असं काही नाही आहे की आम्हाला आला म्हणजे तुम्हाला येणार नाही असं नाही पण ही नर्मदा परिक्रमा खूप काही शिकवून जाते आपल्याला तर प्रत्येकाने करावी अशी माझी तरी इच्छा आहे बघा म्हणजे मला तरी असं वाटतं की करायला पाहिजे सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात की आपल्याला उद्याचं इथे आपल्याला रोज घरी आपण असतो तेव्हा उद्या काय कुठे राहणार काय म्हणजे हा प्रश्न परिक्रमेत कधीच येत नाही उद्या आपण कुठे आहोत एकदा मैयावर आपण आपण मैयाला आपण सोपवलं की ती सगळी आपली व्यवस्था उत्तम करते खूप छान अनुभव येतात मैयाच्या किनारी आणि तुम्हाला साधना करायची असेल तर त्याच्यासारखं ठिकाण नाही इतकं शांत किनारे आहेत स्वच्छ नर्मदाचं जल हे अतिशय स्वच्छ असतं आम्ही परिक्रमेत कधीही मिनरल वॉटर किंवा उकळलेलं पाणी किंवा फिल्टर पाणी हा प्रकार नाही डायरेक्ट आम्ही मैयाच्या पाण्याने पाणी प्यायलेलो आहोत काहीही कोणालाही त्रास होत नाही त्याचा इतकी ती लोकं जी आहेत किनाऱ्यावर राहणारी ती इतकं मैयाला मानतात की ती काही घाण करतच नाहीत तिथे पण आता आपल्यासारखे जे परिक्रमावासी जातात तेच काय काय वेळेला तिथे घाण करून येतात असं बऱ्याचजणांचं म्हणणं आहे तर आपण असं करू नये आणि नर्मदा परिक्रमा एकदा तरी प्रत्येकाने करावी कारण त्याच्यात तुम्हाला म्हणजे पुण्य पाप किंवा मोक्ष ह्याच्यासाठी नाही पण एक अनुभव वेगळा एक काही तरी चांगलं आपल्याला शिकायला मिळेल त्याच्यातून अनुभव तर खूप आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे असतात ते आणि आणि आपण एकट्याने गेलो तरी तिथे भेटत राहतात आणि तुम्ही ग्रुपने तर जाऊच नका असं माझं म्हणणं आहे की ग्रुपने गेलं की मग ते प्रत्येकाचं मत वेगळं पडतं मग त्याच्यात ते परत विभागणीच होते तुम्ही एकट्याने गेलात एकट्यानेच परिक्रमा करा त्यात आपले अनुभव आपल्याला समृद्ध करणारेच असतील एकटं गेलं म्हणून तिथे काहीही भीतीदायक किंवा आपण आता एकटेच चाललो आहे मग आपल्यावर काही संकट येईल का असं काहीही होत नाही खूप स्त्रियांना करण्यासाठी सुद्धा खूप सुरक्षित आहे ती परिक्रमा असं काही नाही आहे की बाबा आता मी एकटीच चालते आहे मग माझ्यावर क कोणी काही मला काही लुटतील का माझ्याकडे सामान वगैरे असं काहीही होत नाही आपण परिक्रमावासी आहोत म्हटल्यावर तिथल्या आसपासच्या म्हणजे मैयाच्या किनाऱ्यावरच्या सर्व लोकांना प्रचंड आपल्याविषयी आदर आहे ते म्हणतात आम्ही इथे राहतो पण आम्हाला इच्छा होत नाही परिक्रम करायची आणि तुम्ही एवढ्या दुरून येताय परिक्रम करायला तर तुमचं कौतुक आहे तर तुम्ही करा तुम्हाला काही मध्ये काही मदत हवी असेल तर आम्हाला फोन करा आम्ही लगेच तिथल्या तिथले आमचे कोण ओळखीचे असतील त्यांना सांगू की बाबा ह्यांना ही अडचण आली आहे तर त्यांना मदत करा असे खूप सगळे मदतीचे हात पुढे येतात आपल्याला आणि ही खूपच म्हणजे वेगळा अनुभव आहे ही जरूर करावी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी तर काय म्हणजे अनुभव हे सांगू नये म्हणतात वैयक्तिक कोणालाही त्यामुळे मी त्याविषयी काही बोलत नाही की बऱ्याच जणांचा अश्वत्थामा भेटला का असं काही नसतं आश्वत्थामा भेटेल किंवा नाही भेटेल असं त्याच्यासाठी मी परिक्रम केलीच नव्हती मला एक स्वतःला असं वाटत होतं की इतके जणं जात आहेत आणि प्रतिभाताई चितळेंचे इतके सुंदर अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत त्यामुळे वाटलं की अरे आपल्याला होऊन जाईल पण तशी नाही आहे ती तशी अवघड पण आहे खूप चालायला लागतं खूप डोंगर चढायला लागतात उतरायला लागतात तर त्याची सगळी शारीरिक तयारी तुम्ही करून जायला पाहिजे मानसिक तयारी पण खूप महत्त्वाची आहे मध्येच तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की आता माझ्या पायच दुखत आहेत माझ्या पायाला फोडच आले आहेत आणि आता मला घराची आठवण येते आहे तर मी घरी जाईन हे बरोबर नाही तर तुम्ही एकदा संकल्प उचललात की संकल्पपूर्तीपर्यंत तुम्ही तो करावा एकदा प्रत्येकाने जरूर नर्मदा परिक्रमा करावी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर